मोठ्या कृषीउद्योगांमुळे खेड्यापाड्यातील स्पर्धकावर खूप मोठा परिणाम झाला मोठ्या कृषीउद्योगामुळे काय झालं गावाकडचे जे छोटे कृषीधारक होते यांचा कल कमी झाला आणि त्यांचं जे विक्री होतं ते कमी झालं कारण इथे दोन रुपये जरी महाग असलं तरी शेतकरी घेत नाही तेच दोन रुपये स्वस्त मोठ्या कृषीवाल्याला द्यायला परवडतं त्यामुळे आज अशी परिस्थिती आलेली आहे की ग्रामीण भागामध्ये जे शेतकऱ्यांचे दुकानं आहे जे शेतकऱ्यांचे कृषी उद्योग आहे ते आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत